हां बोल ना ओके कधी येणार आहेत ओके हो हो ठीक आहे नाजाऊया ना आपण सांग कधी जायचं आहे ते मस्त मस्त आहे तुझा ओके ओके मग ये ना मुंबईला कधी जाऊ आपण फिरायला हां हां तिकडे हो हो त्यात लालबागचा राजा तर म्हणजे आधीपासूनच खूप तयारी होते म्हणजे तो तिथे पूर्ण बनवतात ना पहिले त्यांचं कसं पा पाद्यपूजन वगैरे तिथेच होते त्याच्यानंतर तो लालबागचा राजा बनवला जातो तिथे खूप गर्दी असते जेव्हा प पहिल्या दिवशी आपण गेलो ना तर गर्दी नाही भेटणार तिथे आणि नंतर गेलो तर आपल्याला लाईनमध्ये खूप वेळ उभं रहावं लागेल पण ये तू माझा मित्र आहे तिथे त्याच्या ओळखीवर आपण जाऊ तिथून परत तिथून परत एक चिंतामणी म्हणून तिथेच जवळच आहे तिथे चिंतामणी म्हणून तो पण खूप फेमस आहे तिथं पण खूप गर्दी असते तिथे पण जाऊ परत खेतवाडी वगैरे तिकडे सर्व गल्ल्या आहेत ना तिकडे पण खूप मोठे मोठे गणपती असतात तिकडे पण जाऊ खूप मजा असते तू ये कशी येणार आहेस तू ट्रेनने येणार आहे की बसने येणार आहेस ओके एकटीच की असं घरचे कोण येणार आहेत ओके आणि अजून कोण खूप मस्त असतात तू ये म्हणजे असं गणपती म्हणजे गा गावी बसवतात ना त्याच्याहून जास्त इकडे भरपूर असतात म्हणजे ढोल ढोल ताशा पथक वगैरे असं खूप विसर्जनला तर खूप मजा येते परत आगमनाला तर विचारूच नको खूप धमाल असते चिंतामणीचं आगमन तर आधी म्हणजे ग अन गणेश चतुर्थीच्या आधीच खूप म्हणजे दोन तीन दिवस आधी जातो पण त्याला एवढी गर्दी असते ना म्हणजे फिरायला पण जागा नाही राहात सर्व रोड पॅक होऊन जातो त्याच्यामुळे खूप मजा येते आपण जाऊ लालबागच्या राजाला पहिला जाऊ नंतर मग चिंतामणी जाऊ हां लेझीम वगैरे खूप ढोल ताशा पथक सर्व ते कारखान्यातून घेऊन जातात तर सकाळी जरी बाहेर काढलं ना त्या कारखान्यातून संध्याकाळी जाईपर्यंत घरी जाईपर्यंत रात्र होते म्हणजे मंडपात जाईपर्यंत खूप एन्जॉय डीजे वगैरे खूप इंजॉयमेंट रोडला पूर्ण जाम मस्त पब्लिक खूप नाचतात वगैरे तर खूप काही असतं म्हणजे तू ये खूप एंजॉय करशील इकडे म्हणजे अकरा दिव अकरा दिवस गणपती असतो पण खूप सर्व म्हणजे रात्री रात्रभर सर्व फिरत असतात गणपती पहायला खूप मोठे मोठे असते त्याच्यामुळे ये तू आपण जाऊ फिरवेन तुला सर्व सर्व फिरवेन तुला म्हणजे मुंबईचं जेवढे गणपती आहेत ना तेवढे परत परत दादरला एक सिद्धीविनायक म्हणून मंदिर आहे ते पण खूप फेमस आहे ओके ठीक आहे ठीक आहे चालेल घरी विचारलं म्हणून सांग सर्वांना ओके ठीक आहे चल बाय बाय हो हो बाय